नमस्कार मी ईश्वरी इथे कृती दिलेली आहे की वरील माझ्या ऑर्डरसाठी ऑटोपे रद्द करा सिनारियो असा आहे की तुम्ही पूर्वी विशिष्ट वेबसाईट किंवा ॲपवरून तुम्ही मागवलेल्या फूड ऑर्डसाठी ऑटोपे सेट केले आहे परंतु तुम्ही काही कारणास्तव ही व्यवस्था रद्द करू इच्छिता तुम्ही वेबसाईट किंवा ॲपच्या सेटिंगमध्ये जाता आणि पेमेंटच्या पर्यायावर जाता आणि ऑटोपेचे फीचर रद्द करता बंद करता तर ओके तर सर्वप्रथम मी त्या वेबसाईटवर हेल्पडेस्कला कॉल करणार आहे तर नमस्कार हॅलो एक्स वाय झेड वेबसाईट ओके मला एक कम्प्लेंट फाईल करायची होती ॲक्चुली मला हेल्प हवी आहे थोडीशी तुमची मी मागच्या महिन्यामध्ये साधारणतः दहा बारा तारखेला तुमच्याकडे एक साऊथ इंडियन फूड तुमच्या वेबसाईटवरनं ऑर्डर केलं होतं तुमच्या ॲपवरून आणि तेव्हा मी चुकून ऑटोपेचं ऑप्शन चालू केलं होतं आणि नंतर ते माझ्या लक्षात राहिलं नाही आणि तसं तसंच सुरू राहिलं आहे आणि मी माझ्या अकाऊंटवरून नंतर माझ्या दोन तीन कजिन्सनी माझ्या फ्रेंड्सनी ऑर्डर केले आहे आणि ते ऑटोपे असल्यामुळे माझ्या अकाउंटमधनं पैसे गेलेत तर मला ते ऑटोपेचं ऑप्शन रद्द करायचं आहे हां तर प्लीज मला ती प्रॉसेस कळेल का ओके तुमच्या वेबसाईटमध्ये जायचं आहे ॲप सेटिंग्स त्याच्यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल का की वेबसाईटवरून होईल ओके ॲप ॲपमधनं जास्त व्यवस्थित ओके ॲप इन्स्टॉल केलं ओके येस मला तिथे पेमेंटचे पर्याय दिसत आहेत ऑटोपे फीचर येस ब्लू आहे त्याला व्हाईट करायचं

येस ब्लूला मी व्हाईट केलं आहे यस ऑटोपे फीचर कॅन्सल्ड असं आलेलं आहे ओके यस थँक्यू